आरोग्य ही संपदा असं मराठीमध्ये एक म्हण आहे ह्याचाच अर्थ असा की मरा सुदृढ शरीरामध्ये आनंदी मन राहतं आणि व्यायाम केल्याने खेळण्यामुळे हा आनंद द्विगुणित होतो जेव्हा आपण खेळतो आणि मैदानी खेळ खेळत असताना शरीराचा व्यायाम होतो व्यायाम झाल्यामुळे त्याचे न्यूरॉन्स आणखी डेवलप होतात आणि त्यातून एक चांगली आनंदाचा फीलिंग आनंदाचं भावना निर्माण होते आणि जेव्हा आपण समोरासमोर खेळ खेळतो त्यावेळेला समोरचा जिंकणं आणि हरणं आणि जिंकण्यातला जो आनंद असतो की मी हे खेळलो आहे आणि मी हे जिंकलो आहे तर त्यामुळे आपण आणखी जास्त आनंद मिळत असतो सायकल चालवणाऱ्याला त्याची जेवढी जेवढी क्षमता वाढते तो ज्या ज्या पद्धतीने स्पीडने व सायकल चालवतो तसतसा त्याचा आनंद त्याला व भेटत जातो जेव्हा आपण टीम गेम खेळतो तेव्हा दोन मधली स्पर्धा असते आणि दोन टीममध्ये जी स्पर्धा होते आणि मला जिंकायचं आहे आणि त्यानुसार एकमेकाला सपोर्ट करणं एकमेकाला सहकार्य घेणं एकमेकाला कॉपरेट करणं आणि एकमेकाला आवाज देऊन खेळणं यात एकमेकाला एकमेकाला व मोटीवेटसुद्धा केलं जातं आणि त्याच्यामुळे आनंद मिळतो आणि सरते शेवटी जेव्हा आपण एक तो खेळ जिंकतो तेव्हाचा आनंद मात्र प्रच प्रचंड आनंद देऊन जाणार असतो आणि तो आपल्या सोबत इतर जे लोक खेळणारे असतात बघणारे असतात त्यांनासुद्धा तो आनंद मिळत असतो आणि मग आपण कुठेतरी ह्या टीममध्ये होतो आणि आपण जिंकलो म्हणजे खेळणारा तर आनंदी होतोच पण बघणारे सुद्धा त्यातनं आनंदी होत असतात आणि जे खेळवणारे असतात तेसुद्धा त्यामध्ये एक चांगलं वातावरण तयार होत असते अशा पद्धतीने आपल्याला जर आलेला त्रास असेल त्राण असेल तरी तो ह्या सगळ्या सपोर्टिंग खेळा खेळ जे लोकं खेळ खेळतात त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये हे तणावाचं प्रमाण कमी होत असतं